आमच्या ठिकाणचे स्थानिक कलाकार वर्षातून निदान चार ते पाच शिबीर घेतात त्याच्यामध्ये ते प्रत्येक कलाकारांना एकत्र आणतात आणि त्यांना त्यां त्यांच्या कलागुणांना एक वाव देतात की तुम्ही हे करू शकता तुम्ही ह्याच्या पुढेही जाऊ शकता तुम्ही तुमच्यातली कला आहे ही लोकांपर्यंत पोचू शकता म्हणून ते छोटे मोठे वर्कशॉप घेत असतात आणि त्याच्या माध्यमातूनच त्यांचे कौशल्य त्यांना दाखवायची एक मोठी संधी मिळते त्याच्यामुळे स्थानिक कलाकारांचे पण मी एक आभार मानतो की ते छोट्या मोठ्या कलाकारांना एक शिबिर घेऊन सतत शिकवत असतात आणि त्याच्यामुळेच आज छोटे मोठे कलाकारही एक चांगला रस्ता त्यांना भेटतो आणि ते एक मोठे होऊ शकतात आणि मोठे झालेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या कलाकारांचे पण आभार मानले आहेत आणि बस